अच्छा अच्छा बोला बोला

कशाचं ऑपरेशन झालं म्हणे तुमचं कोणती कटोरी पायांची अच्छा अच्छा तर काय प्रॉब्लेम आहे त्याचा अच्छा तुम्ही ते पेशन्ट आहात का बरं बरं काय झालं अच्छा अच्छा तुम्ही काही डेली एक्सरसाइज वगैरे करत आहात का अच्छा अच्छा नाही थोडसं प प्रयत्न जरी केला तर थोडं बरं होईल नाही नाही जास्त बाहेर वगैरे तर तसं जायचं नाही पण तसं उभं राहायचा प्रयत्न करायचा अच्छा अच्छा तुमची मेडिसिन वगैरे खतम झाली का हा अच्छा अच्छा सध्याच ते प्रॉब्लेम येते थोडेसे साईड इफेक्ट होतातच बॉडीवर नाही नाही त्यासाठी जास्तीत जास्तदोन तीन महिने तर लागतीलच आता खूप मोठं ऑपरेशन झालं त्यामुळे

नाही नाही ते टाईमवर गोळ्या घेत असता का तुम्ही अच्छा मधात मधात मग डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसाठी सुद्धा येत जा हा रेग्युलर चेकअप जर असला तर मग थोडं बरं राहील लवकर ठीक होईल हा हा अजून काही प्रॉब्लेम हा हा हा हा ओके ओके